समाजात शांतता राखण्यासाठी कायदेमध्ये अनेक प्रकारचे बदल करणे गरजेचं आहे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कायद्यामध्ये अनेक प्रकारचे बदल व्हायला पाहिजे जसे की कायद्यामध्ये कायदा हा सर्वासाठी सामान असला पाहिजे कायदा कायद्याचा धाक लोकांमध्येे असायला हवा कायदा हा म्हणजे कायदा हा आ एकदम आ निर निस्पक्षपने आ मांडला गेला पाहिजे किंवा कायदा हा निस्पक्षपणे सर्वांसमोर असला पाहिजे कारण एकाला वेगळा कायदा आणि दुसऱ्याला वेगळा कायदा असं असता कामा नये समाजा समाजामध्ये शांतता राखण्यासाठी पण अनेका प्रा प्रकारचे बदल करणं गरजेच आहे जे जातीय जातीय समीकरणं जोडून काही राजकीय नेते त्याचा फायदा घेतात त्यामुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते समाजामध्ये ते निर्माण होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांवर नेत्यांना आ धार्मिकदृष्ट्या विलुप्त करणं गरजेचं आहे कायद्यामदे अशी तरतूद दयायला हवी हवी की जे जे राजकीय पक्ष जात धर्म किंवा पंथांच्या नावाने समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी काहीतरी कायदा असायला हवो हवा देशामध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे त्यामुळे देशामध्ये अनेक प्रकारचे तणाव निर्माण होतात कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण होतो त्यासाठी गुन्हेगांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त कडक शिक्षा असायला हवी किंवा जास्तीत जास्त कडक कारवाई व्हायला पाहिजे ती निपक्षपणे कारवाई व्हायला पाहिजे त्यामुळे हे आपन जे काही गुन्हेगारी आहेत त्याला आपण आळा घालू शकतो